आजकालच्या जनरेशनच्या हिशेबाने नृत्य म्हणजे सर्वात जास्त प्रेफर करणारं नृत्य हिपहॉप आहे हिपॉप आजकालच्या जनरेशनच्या हिशेबाने सर्वात जास्त इझी पडणारा आणि लेटेस्ट मीन्स ॲज पर सॉन्गच्या हिशेबाने ते खूप सुटेबल होणारा डान्स फॉम आहे हिपॉप ही सध्याच्या जनरेशनमध्ये खूप जास्त प्र प्रचलित झालेलं फॉम आहे डान्सचं आणि नृत्याचं आणि ह्याच्या अगोदर नृत्याचं जे फॉम होतं ते सर्वात जास्त महाराष्ट्रात तरी ओळखलं जाणारी ही लावणीच होती लावणी म्हणजे महाराष्ट्रातली शान मानली जायची एक महाराष्ट्राची ओळख महारा मराठी लोकांची ओळख मानली जायची लावणीमधली जी प्रकार लावणी म्हटलं की असणारी ती अदा आणि त्याच्यामध्ये असणारे जे फॉम्स आहेत ते सगळ्याचा एक वेगळंच मराठी महा महाराष्ट्राला दर्शवणारी लावणी होती ह्याच्या अगोदरथील लावणीमधले खूप प्रसिद्ध प्रसिद्ध कलाकार देखील टी वी सिरियल्सवरती आतासुद्धा प्रचलित आहेत आणि अजूनदेखील त्यातले कलाकार खूप तयार होत आहेत असेच एका लावणीच्या का कार्यक्रमाचे खूप असे म्हणजे कंटेस्टन्स आहेत त्याला अलीबागमधून खूप जास्त तरी हे होत आहेत तयार होत आहेत छोटे छोटे तर ना सध्या तरी प्रेफरन त्या नंतरपासून जर ते प्रेफर करणार सध्या तरी ॲज पर जनरेशन हे हिपॉप आहे आणि आत्ताच्या डान्स फॉमच्या हिशेबाने किंवा म्युजिक टेस्टच्या हिशेबाने हिपॉप हे जास्त प्रेफर केलं जातं